आमच्या गावात एक दादा आहे त्याचं नाव प्रवीन अत्रे म्हणून आहे तो खूप छान कला कृती करतो त्याची कलाकृती आम्ही पसरवण्यासाठी एक संघटना सुरू केली म्हणजे सुरू केली होती त्यात आम्ही विविध प्रकारचे बोर्ड बनवले होते प्रचार क प्रचार करण्यासाठी तसंच आम्ही इंटरनेटवर टाकलं होतं जेणेकरून नेटवर्कने ते व्हायरल होईल आणि आणि त्याच्यात आम्ही असे तो ग्रुप बनवले होते समूह होता पाच पाच जणांचा दहा दहा जणांचा कारण की तो इतके छान पेंटिंग करतो की ती पेंटिंग जर आपण ती व्हायरल झाली तर नक्कीच त्याला त्याचा काहीतरी उपयोग होईल त्याच्यासाठी आम्ही शहरात गेलो होतो ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो तिथे आम्ही त्याच्या कलाकृतीच्यासाठी एक समूह बनवून ते बोड दाखवले आम्ही वेगवेगळ्या संघटनांना भेट दिली जेणेकरून त्याला त्याच्याने काहीतरी मदत होईल आणि त्याची कलाकृती ही चा मोठ्या प्रमाणात प्रचार होईल आणि विविध ठिकाणी पसरेल म्हणून धन्यवाद